अकोला जिल्ह्यामध्ये शिक्षण चांगले आहे आणि येथील शिक्षणसंस्था किंवा कोचिंग क्लासेस वगैरे आणि ट्यूशन्स वगैरे आणि असे जे शिक्षणाच्या सवलती मिळवण्याच्या असे अनेक संस्था आहे आणि याच्या अकोला जिल्ह्याचे चांगले आहे